काही दिवसांपूर्वी मी सुमिती कंपनीचा मिक्सर घेतला होता हा मला बिलकुल आवडला नाय त्याबरोबर मला तीन त्याच्याबरोबर तीन भांडी पण मिळाली होती ती एकदम खराब क्वॉलिटीचे आहे त्याचबरोबर त्याचे झाकणे दिले आहे ती झाकणे पण पारदर्शक आहे व ल त्यात मसाला पण हवा तसा बारीक होत नाही होत नाही आहे त्यामुळे तो मला मिक्सर आवडत नाही आहे त्याची जी वायर दिली आहे ती वायर पण छोट्टी आहे तो किचनवर ठेवून मला वापरायचा असेल तर मला एक्स्टेंशन बोर्ड वापरावा लागतो मिक्सरची सग्वीस सर्व फंक्शन सोपे आहेत पण त्याबरोबर जे ज्यूसरचे भांडे पण मिय मिळाले ते बिलकुल चांग चांगले नाही आहेत एकंदरीत हा मला मिक्सर आवडलेलास नाही आहे